जेव्हा मी पुस्तकं वाचायला लागले तेव्हा मी सुरवातीला एक वाचनाची यादी बनवली होती तर ते यादी बघूनच मी पुस्तकं वाचायचे त्या यादीतली पुस्तकं कुठे मिळतात का बघायचे कोणाकडे तरी मैत्रिणींकडे वगैरे असतील तर त्यांच्याकडून उसनी आणायची किंवा एखाद्या पुस्तकात चं दुकान बघायचं आणि तिथे जाऊन ती विकत घ्यायची किंवा सेकेंड हॅन्ड बुक सुद्धा आपल्याला मिळतात तर ते जाऊन घ्यायचं कारण ते स्वस्त मिळतं अशा सगळे प्रकार मी करत होते त्यातून माझ्या वाचनाची सुरुवात झाली म्हणता येईल आणि वाचनाच्या यादीत जसं पुढे पुढे ते पुस्तकं सांपायला लागली तशी तशी नवीन पुस्तकं ॲड कशी करायची हा एक प्रश्न असतोच तर मी कुठल्या प्रकारची पुस्तकं मला आवडतात हे बघण्यासाठी आप् आधी थोडी वेगळ्या वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायची वेगळ्या वेगळे जनराज असतात त पुस्तकांचे ते आपण वाचायचे आणि त्यातलं आपल्याला जे आवडेल ज्याच्यात आपल्याला सगळ्यात जास्त रस निर्माण होईल ते आपण ठरवायचा की आपण हा टाईप जास्त वाचायचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी अगदी सोप्या सोप्या उपाय आहेत हल्लीच्या आमच्या जनरेशनसाठी तर काय गुगल हातातच असतं त्यामुळे गुगलवरती सर्च करायचं या जनरामधले पुस्तकं किंवा आपल्या आवडते लेखक ठरलेले असतात जसं मी मराठी पुस्तकं वाचायला लागले तेव्हा मला पु ल देशपांडे आवडायला लागले तर मग मी त्यांचं किंवा मला र रहस्यकथा आवडत असतील तर मी शेरलॉक होल्म्स वाचणार आहे किंवा जर मला मराठीतला कुठला तरी हॉरर लिहिणारा लेखक हवा असेल तर मी नारायण धारप वाचणार आहे मी असं असं लेख लेखक ठरवायचे तर वाचनाच्या यादीत पुस्तकांच्या भर घालण्याच्या एक दोन पद्धती आहेत पहिली तर गोष्ट आपल्याला पुस्तक कुठल्या प्रकारचं आवडतं हे ठरवायचं आणि दुसरं म्हणजे आपल्याला कुठला लेखक आवडतो हे ठरवायचं कुठल्या लेख लेखकाची लिखाणाची पद्धत लेखनशैली जी आपल्याला आवडते त्या पण बघून ठरवायचं आणि मग पुस्तक वाचायला लय मजा येते सो कुठलं पुस्तक आपल्याला आवडतं ते जर आपण वाचत राहिलो तर आपली वाचनाची आवडही तशी वाढत जाते आणि असं करून मग मी पुस्तकांच्या यादीत ते पुस्तकांची नावं लिहित गेले त्या यादीमध्ये आणि मग जशी पुस्तकं मिळतील तशी ती वाचत जायची आता वाचनाची यादी बनवणं हाच महत्त्वाचा मुद्दा असतो त्यातला की आपण बऱ्याच वेळेला वा यादी बनवतच नाही तर यादी बनवल्यानं काय होतं की आपल्या समोर एक ध्येय राहतं आहे की आपल्याला हे वाचायचं आहे बाबा पुढे किंवा हे पुस्तक आपलं वाचन संपत आलं आहे आता आपण पुढची दोन पुस्तकं तरी घ्यायला हवीत किंवा आपण त्या पुस्तकांच्या सतत शोधात राहतो आणि त्यातून आपली वाचनाची आवड उलट जास्त वाढते असं मला वाटतं आणि आत्ता आपल्याला पुस्तकं खूप इझिली अव्हेलेबल होत आहेत तर आपण त्याचा फायदा घ्यायला हवा असं अगदी ऑनलाईन माध्यमात सुद्धा आपल्याला पुस्तकं अवलेबल होतात पी डी एफच्या रूपात म्हणा किंवा काही असे आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्याच्यावर आपण पुस्तकं वाचू शकतो तर ह्या सगळ्याचा वापर करून घेऊन आपण यादी तर बनवू शकतोच किंवा आपण पुस्तकं घेऊ पण शकतो आणि ती वाचू पण शकतो आणि मग वाचल्यानंतर आपण आम् एखाद्या मैत्रिणीला आपल्या जवळच्या एखाद्या माणसाला ज्याला स आपल्या सारखीच पुस्तकं वाचायला आवडतात त्यांना आपण ती आपली यादी देऊही शकतो की त्यांच्या यादीत सुद्धा भर पडेल तो हा एक तिसरी पद्धत आहे ती म्हणजे आपल्या जवळच्या लोकांची ज्यांना वाचनाची आवड आहे अशा ज्यांच्याशी आपले विचार जुळतात अशा लोकांशी आपण शेअर करू शकतो की हे पुस्तक वाचा हे पुस्तक वाचू नका आणि मग तीही पुस्तकं आपल्या यादीत ॲड होतात